हो आहे ना सर आपल्याकडे

आपल्याकडे समुद्रातील मासे आहे मच्छी आहे म्हणजे राणी मच्छी वाम अजून बांगडा वाम वाम तुम्हाला रश्श्यासोबतच चांगली लागेल फ्राय तळून चांगली लागणार नाही ते तुम्हाला आता पावसाळ्याचा सिजन आला तर तुम्हाला खेकडे वगैरे खायला भेटतील रेडी तर आपल्याला लगेच बनवून भेटेन सर आपल्याला इकडे आल्यावर चांगलं

बांगडा आहे कर्ली मांदेली सर अजून एक आपल्याकडे नव्हता करायला एक सेल फिश म्हणून पण भेटून जाईन

बांगडा बांगडा मस्त लागते याची चव सं वाम पण चांगली आहे

गावरानी खेकडे वेगवेगळे असतात समुद्रातले खेकडे वेगळे काळीपात सगळे भेटून जाईल आपल्याकडे मोठेवाले छोटेवाले चिंबोरी आपल्याकडे सगळेच चालतात सर

समुद्रातले असते काही काही मासे शेल फिश पण आहे त्याच्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला माहिती त्यांना गरम पाण्यामध्ये पहिले उकडावं लागतं सेल फिशांना आणि त्यांना रस्सा बिस्सा देऊन मस्त बनते तर्री त्याची आणि मग भाकरीसोबत खायचं

एक काम करा सर तुम्ही इकडे या आणि आपण इकडं आल्यावर बोलू तुम्हाला काय काय हवं आहे ते समोरासमोर हो नक्की या आमच्या इकडे चांगलं तुम्हाला बनवून भेटेल इकडे